आमच्या परिसरात वाहतूक कंपन्या किंवा ट्रॅव्हल एजंट्स आहेत तर उदाहरणार्थ नीटा ट्रॅव्हल्स किंवा अशोक ट्रॅव्हल्स वगैरेसारखी दोन तीन नावं मला आठवत आहेत तर आपल्याला जर त्यांची माहिती पाहिजे असेल तर आपण गुगल मॅप्सवर जाऊन ट्रॅव्हल्स वगैरेसाठी सर्च केल्यानंतर आपल्याला त्यांची नावं मिळतील आणि तिथे आपल्याला रिव्ह्यू पण त्यांचे मिळतील आणि समजा आपल्याला जे कुठचं आपल्याला ठिकाणी जायचं आहे तर त्याचं योग्य माहिती आपण समजा त्यांना दिली तर त्यांचे ते जे एजंट आहेत तर ते योग्य प्रकारे आपल्याला रिजनेबल होईल म्हणजे आपल्याला परवडेल अशा प्रकारचे आपल्या वेळेनुसार असे जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण त्यांना जर सांगितलं तर ते योग्य बस चांगल्या प्रकारची सेवा असणारी ए सी पाहिजे तर ए सी नॉन ए सी नॉन ए सी सिटिंग पाहिजे तर सिटिंग स्लिपर पाहिजे तर स्लिपर वगैरे जसं आपल्याला पाहिजे तसं तसं त्यांना सांगितल्यानंतर ते आपल्याला त्या प्रकारे मदत करून आपल्याला योग्य प्रकारे गाडीत बसवून योग्य ठिकाणी योग्य वेळेत आपण पोचण्याची व्यवस्था ते करून देतात